माझ्या गावाचे नाव बुलढाणा आहे बुलढाण्यामध्ये अनेक प्रकारचे अभयरण्यं आहेत आणि हे एक थंड हवेचं ठिकाण आहे इथले वातावरण खूप सुंदर आहे इथले वातावरण मला खूप आवडते सगळीकडे हिरवळ आहे डोंगर झाडी दऱ्या असल्यामुळे इथले वातावरण मला खूप आवडते तसेच इथे मोठमोठे मंदिरे आहेत बागबगीचे आहेत आणि नैसर्गिक सौंदर्य खूप प्रमाणात आहे जास्त रडधड नाही नसल्यामुळे जास्त गर्दीचे शहर नाही आणि मोकळे शहर आहे